हां सुरभी मिनी मार्केट का हां मी सुकन्या गोडबोले बोलते आहे तर मला थोडं सामान आणि भाजी वगैरे लागणार होतं हां तर तुम्ही पाठवू शकाल का घरपोच

हां मग मी यादी सांगते जरा लिहून घ्याल का हां साखर पाठवा तीन किलो गूळ एक किलो जाड पोहे एक किलो रवा बारीक आहे का मोठा आहे मग मला दोन्ही अर्धा अर्धा किलो पाठवा जाड बा हां दोन्ही अर्धा अर्धा किलो पाठवा आणि धणेजिरे पावडरची छोटी पाकिटं पाठवा पन्नास ग्रॅमची हं आणि बासमती तांदूळ चांगल्यापैकी एक किलो पाठवा आणि तूरडाळ अर्धा किलो ऐंशीवाला पाठवा चांगल्यापैकी पाठवा हां अखंड हवा आहे आणि आता एकादशी येते आहे पुढच्या आठवड्यात तर मला साबूदाणा एक किलो शेंगदाणा एक किलो आणि राजगिरा लाडू पाकिटं आहेत का हां म ती एक दोन पाठवा आणि भाजणी आहे वरीचे तांदूळ एक अर्धा किलो पाठवा आणि भाजणी आहे थालीपिठाची उपवासाची ते एक पाकीट पाठवा सर अर्धा किलो अर्धा किलो बस्स आणि भाजीमध्ये कांदा एक किलो बटाटा एक किलो टोमॅटो एक किलो पाठवा हां आणि काकडी किंवा हे ताजं आहे सगळं ताज्या आहेत भाज्या सगळ्या म काकडी एक अर्धा किलो पाठवा गाजर अर्धा अर्धा किलो हां आणि बीटचे दोन बीट दोन पाठवा आणि मुळा दोन पाठवा आणि कोथिंबीर हिरवी मिरची आलं कडूलिंब हा हिरवा मसाला आणि लिंबू हं हे लिंबं एक पाच पाठवा हां आणि मुख्य भाजीमध्ये मला कोबी एक गड्डा पाठवा फ्लॉवर एक गड्डा पाठवा म्हणजे किती पाव किलो अर्धा किलो कसा असेल त्याप्रमाणे छोटा पाठवा जरा छोटे पाठवा जरा छोटे छोटेच पाठवा हां आणि ढोबळी मिरची आहे का हां मग ती एक पाव किलो पाठवा आणि पालेभाजीमध्ये काय आहे आपल्याकडे आत्ता शेपू एक गड्डी पाठवा मग शेपू एक गड्डी पाठवा आणखी गवारी आहे कोवळी मं देशी पाठवा मला गवारी चालेल हॅल हो पाव किलो पाठवा चालेल ओके मग मग केव्हा पाठवताय सर तुम्ही ओके ओके ओके ठीक आहे ओके हो हो हो चालेल चालेल ओके सर थँक्यू हां हां चालेल चालेल ओके हां बिल त्याच्याबरोबरच द्यायचं ना हां चालेल ओके सर थँक्यू